आमच्या अमरावती शहरामधले प्रसिद्ध मंदिर अंबादेवी एक हिरादेवी आम्ही तिथं रोज जाता येताना त्यांचे दर्शन घेतो आम्हाला ते मंदिर खूप चांगले वाटले त्याच्यानंतर बाहेर अंबादेवीच्या बाहेरच दुकानं लागतात जसं जिलेबीची दुकान झाली नाष्ट्याची गाडी झाली नूडल्स चायनीज पावभाजी हे सगळ्या वस्तू मिळतात त्याच्यानंतर आपलं पूजाचे ताट पुजांची ओटी सगळ्यांची दुकानं तिथं आजूबाजूनच आहे भरपूर दुकानं आहे लेडीजसाठी चुड्या बांगड्या मंगळसूत्र हे सगळं घेता येतं त्याच्यानंतर तिथे आपल्या घरामधले साहित्यपण भेटतात पोळपाट बेलणं हे सगळ्या वस्तूची ते दुकान हाय त्याच्यानंतर तिथं आणखी लहान लेकरांच्या खायची दुकानं आहे जसा राजगिऱ्याचा लाडू मिळतो काजूचं पॅकेट मिळतो बाकरवडी मिळतो सगळं भेटते लहान लेकरांचे इतक्या वस्तू लहानातलं लहान बाळ आणि खूप मस्त जागा आहे बाहेरगावचे दुरून दुरून टुरिस्ट येतात दर्शन करायला त्याच्याच बाजूनं एचे पि एम हाय तिथं अंदर सगळ्या व्यवस्थित वस्तू आहेत ते पण फिरायला खूप चांगलं वाटलं खूप छान वाटते एचे पी एम मध्ये त्याच्या मध्ये स्विमिंगपूल आहे ग्राउंड आहे रनिंग करू शकता फुटबॉल खेळू शकता सगळं जे बी आपले गेम्स आहेत ते ते सगळे त्याच्या आतमध्ये आहेत